हां कोण बोलता हां बोला मॅम हो विद्यापीठाचं मीच बोलते आहे बोला काय काम आहे आपलं कुठल्या कॉलेजच्यामधून आहे तुम्ही डिग्री कॉलेज अच्छा पी जी यू जी आणि बी ए केलेला आहे का कुठल्या वर्षी झालेलं आहे तुमचं ग्रॅज्युएशन याच्यापूर्वी याच्यापूर्वी कधी ॲप्लिकेशन केलं आहे त्या काॅटेगरीसाठी तुम्ही अच्छा अच्छा अच्छा तर तुम्ही काय करा आमच्या युनिवर्सिटीच्या वेबसाईटवर दीक्षांत विभागाच्या संदर्भात एक वेबसाईटवर अर्ज टाकलेला आहे तो फॉर्म भरा तो फॉर्म भरा आणि सबमिट करा आणि त्याचे त्याची प्रत काढून त्याच्यासोबत तुमचे तिन्ही वर्षांचे डॉक्युमेंट्स लावा आणि ज्या कॉलेजमधून तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे ना तिथून एक मायग्रेशन टी सी मिळते ती टी सी आणि तिन्ही वर्षांचे मार्क हे सगळं तुम्हाला लावून परत विद्यापीठामध्ये सबमिट करावं लागेल विद्यापीठ संकेतस्थाळावर जा मॅडम तुम्ही आणि तिथे विद्यापीठ वेबसाईटवर विद्यापीठाची जी वेबसाईट आहे ना मॅडम हॅलो हां गुगलवर पण भेटते याच्यासाठी टाईप करा तुम्ही तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल तिथं फॉर्म वगैरे त्याच्यावर दिलेला असतो तर तुम्ही फॉर्म वगैरे भरून घ्या आणि तिची त्याची फीस पण दिलेली असते तुमची तीन वर्षात तीनवर्षा खालची आहे म्हणता ना तर त्याच्यानुसार त्याच्यावर चार्ज दिलेला असतो फीसच्या संदर्भातला ती तेवढी फीस पण तुम्हाला इथे येऊन पेड करावं लागेल हां नक्की नक्की मिळेल पण कमीत कमी प पंधरा दिवसाचं तरी अवधी लागेल ताबडतोब मिळणार नाही तुम्हाला ते डिग्री आणि तुम्हाला डिग्री बाय पोस्ट पाहिजे की बाय हँड पाहिजे हातातच पाहिजे ना कारण बाय पोस्टचं म्हटलं तर तुम्हाला वेगळे चार्जेस भरावं लागतात ते तर ते तुम्हाला स्वत इथे येऊन हजर राहावं लागेल तेव्हाच मिळेल तुम्हाला ती डिग्री दुसरं कोणाजवळ दिली जाणार नाही

हां भरा तुम्ही ऑनलाईन भरा अर्ज आणि त्याची म प्रिंटआउट घेऊन परत विद्यापीठामध्ये पण येऊन सबमिट करा इथे प कॉनोकेशन सेक्शन आहे इथे तिथे सबमिट करा चालेल ओक ओक्